अरे मंगेश मला ना तू आता काय करतो आहेस अच्छा एक काम करतो का मला ते लसीकरण प्रमाणपत्र आहे ना ते डाउनलोड करायचं आहे पण काय होत आहे तो त्याची प्रत माझ्याकडे आहे पण त्या मला स्कॅनरचा वापर करता येत नाही काय म्हणतो नाही आहे स्कॅनर आहे मोबाईलवर पण त्याचा कसा वापर करायचा हे कळत नाही मला नाही नाही जरा बिजी आहेस थोडा वेळ काढ ना एक दोन मिनटं म्हणजे मला हो ते प्रमाणपत्र मला शेअर करायचं आहे आवश्यक आहे आणि अर्जंट शेअर करायचं आहे मला त्याचे एक प्रमाणपत्र प्रत पाहिजे आहे आणि त्याचा तो स्कॅनरचा वापर करून मला ती प्रत तयार करायची आहे पण तो स्कॅनरचा वापर करता येत नाही अच्छा स्कॅनर ओपन करायचा

हां हां म्हणजे स्कॅनर ओपन करून मग मला स्क्रीनवर हे दिसणार हां आणि ती प्रत खाली ठेवायची

मोबाईल आं आडवा ठेवायचा म्हणजे आपण फोटो काढतो तसा मग त्याच्यानंतर ते पूर्ण त्या मोबाईलमध्ये दिसतो की नाही याचा वापर बघायचं हां अच्छा किती अंतरावर जास्त लांब नाही आणि जास्त जवळ नाही हां ठीक आहे त्यानंतर खाली स्कॅनचं बटण दाबायचं अच्छा स्कॅन बटण दाबल्यानंतर एक एक मिनिट एक मिनिट स्कॅन बटण दाबायचं नंतर नंतर ते स्कॅन होणार हां आणि मग स्कॅन झालं की ते सेव करायचं अच्छा मी बघतो करून होत असेल काय व्यवस्थित हां नाही झालं तर मी तुला फोन करतो हां ओके